माझ्या घरी झाडं तर आहे तरी पण झेंडू लावायची इच्छा आहे कारण झेंडूचे फुलं महाग राहतात दीडशे रुपये किलो ते तर भरपूरच झाले त्याच्यानंतर मग दीडशे रुपये किलो राहते तर एकाच झाडाला एक किलो लागतात भरपूर झाड म्हणजे वाढ देते झेंडूचे झाडं फुलाला जास्त असते ते झाडं आता तर सध्या सोयाबीन आहे सोयाबीनच्या मध्येमध्ये मग लावते तास तुटल्यानंतर त्या झाडाची व्यवस्था करायला लागते फवारणी करायला लागते फवारणी झाल्यानंतर ते किटाणू तयार होते तर फवारणी मारावीच लागते मग फुलं चांगले भरतात ते भरल्यानंतर मग तोडावं लागते तोडल्यानंतर मग विकायचं विकण्यासाठी जावं लागते विकून आल्यानंतर मग पुन्हा त्या वावरात जाऊन पाहायचं कसे झाडं झाले काय झाले फांद्या तुटतात त्याला बरोबर करायचं नाही का त्याच्यानंतर मग इकडे तिकडे झालं नाही पाहिजे झाडं आणखी पुन्हा दुसऱ्या दिवशी फुलं लागले पाहिजे फुलं लागल्यानंतर मग पुन्हा तोडणी करायला लागते त्या झाडाची हे फुलाची फुलं तोडल्यानंतर पुन्हा विकायला जावं लागते मग राहते एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीसवर कमी येते दुसऱ्यांदा फुलं तोडल्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखी पुन्हा जाते आणखी तोडते तोडल्यानंतर पुन्हा मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तोडल्यानंतर आणखी कमी फुलं होतात कारण त्या झाडाची कमी होऊन जाते ते झाडाची म्हणजे वाढ फुलं देण्याची